ठाणे नगरपालिका

मी अंजली नेने बोलते गार्डन रोडवर सर माझी अशी तक्रार आहे आमच्या परिसरामध्ये एक सध्या खूप कचरा झालेला आहे कारण हो आहे सर डबे आहेत पण ते कसं झाले भरपूर वारं सुटत आहे सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत सर आणि त्याच्यामुळे कसं होतं आहे ते सगळे डबे तुटून गेलेले आहेत त्याचं नुकसान झालेलं आहे आणि त्याच्यामुळं कसं होतं वारं जर सुटलं तर त्या डब्यातला कचरा बाहेर येतो र रोडवर येतो वाऱ्यामुळे आमच्या परिसरामध्ये सगळीकडेच घाण झालेलं आहे सर हो ना सर पाच डब्बे आहेत ह हो पाच डब्बे आहेत सर ते आणि जर ते पाचही डब्बे जर तुम्ही बदलून दिले आम्हाला तर बरं होईल कसं आहे सर आता हे पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे समजा घाणी जर झालं आहे सगळ्याकडे तर त्याच्यामुळे कसं रोगराई जंतू इकडे तिकडे पसरतील आणि मग त्याच्यामुळं आम्हाला भरपूर त्रास होई सर आणि त्याचा घाण वासपण सुटत आहे त्याच्यामुळे तुम्ही काय करा सर प्लीज तेवढं अर्ज द्यावं लागेल हा ठीक आहे ना सर अर्ज देऊ आम्ही सगळेजणं जेवढे आम्ही इथ रहिवासी आहोत ते अर्ज देऊ सर पण सर हे जे डबेवगैरे बदलण्याची जी आहे प्रक्रिया ही तुमच्या मार्फतच व्हायला पाहिजे याला वेगळा अर्ज द्यायची गरज नसायला पाहिजे सर हो ना जेव्हा जेव्हा तुमची लोकं येऊ कचरा उचलून नेतात तेव्हा त्यांच्या लक्षात येते ना सर ते डब्बे खराब झालेले आहेत फुटलेले आहेत दुसरे द्यावे लागतील त्याच्यासाठी आम्ही वेगळा अर्ज देण्याची आवश्यकता नाही तसं पाहतो म्हटलं तर पण जर तुम्ही जर म्हणत असाल तर हो सर देतो देतो अर्जही करतो तर असं काहीही नाही पण ते ताबडतो बदलून देण्याची व्यवस्था करा सर ठीक आहे सर चालेल धन्यवाद सर